वाढ जिल्ह्यामध्ये जसं की लोकांची अशी टीमच असते त्यांची जसे की लोकांना ते प्रबोधन करतात की तुम्ही आरोग्याविषयी काळजी घ्या जसं की आपण आपण असं म्हणतो की आशा वर्कर जे राहतात आपल्या तर ते येतात आपल्या दर घरी आणि ते सांगतात की आरोग्याविषयी आपली काळजी घ्या काही काही उपक्रम राबवण्यात येतात उपक्रमाद्वारे महिला बचत गट जे आहेत आपण म्हणतो तर त्याच्यानुसारसुद्धा ते उपक्रम राबवतात जसं की महिलांना घरगुती जर काही पैसे वगैरे लागले तर ते त्यांना त्या माध्यमातून उपलब्ध होतात त्यांच्या कामी पडतात ते जे गरीब लोक राहतात ते पण त्यांचा लाभ घेऊ शकतो सबलीकरणामध्ये जसं की त्यांना इंट्रोडक्शन आपलं